हॅलो हां हां बोला मॅडम काय हवं होतं तुम्हाला मी ना एक शॉप किपर आहे माझं राजकमल चौकवर दुकान आहे फ्रूटचं हां माझ्या दुकानाचं नाव शिवशक्ती फ्रूट सेंटर म्हणून आहे तर आमचं दुकान पूर्ण अमरावतीमध्ये फेमस आहे म्हणजे ना आम्ही पूर्ण अमरावतीमध्ये फळांचं हे करतो डिलिवरी करतो हां तर सगळ्याच प्रकारचे फळं आमच्या इथे भेटून जातात तुम्हाला आणि मेन म्हणजे चांगल्या क्वॉलिटीचे भेटतील आमच्याकडे आता पहा उन्हाळा आहे तर आंबा आहे आणि आंब्याचा हापूस आंबा आहे रत्नागिरी आंबा आहे कोल्हापुरी आंबा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सेब अंगूर द्राक्षं वगैरे हां ते पण भेटून जाईल त्याच्यानंतर सीताफळ पण आहे आणि त्याच्यानंतर पायनॅपल आहे पायनॅपल तुम्हाला कट करून पण भेटेल आणि तसंच सिंगल पायनॅपल पाहिजे असेल तर ते पण भेटून जाईल तुम्हाला आणि तुम्हाला ड्रॅगन फ्रूट वगैरे असं पेशंटसाठी तसं आपण लागतं ना किवी लागते स्ट्रॉबेरी लागते हां तर मग ते आम्ही तुम्हाला तुम्ही जर म्हणत असाल तुम्हाला असं मोठ्या कॉन्टिटीमध्ये पाहिजे असेल चार पाच किलो तर आम्ही दुसरीकडून तुम्हाला मागवून पण देतो मॅडम

हो त्याचे डिलिवरीची चार्जेस थोडे म्हणजे जास्त नाही ला हवं पण वीस पंचवीस रुपये डिलिवरी चार्जेस लागते म्हणजे जर तुम्ही एकटं घरात असाल तर मग आम्ही तुम्हाला डिलिवर करून देऊ शकतो घरी पण त्याचे पन्नास रुपये शिपिंग चार्जेस लागतात हो पन्नास रुपये शिपिंग चार्जेस लागतील हो हो घरपोच आणून देऊ हापूसमध्ये स हापूस सध्या तर आमच्याकडे हापूसच आंबा आहे जो केसर आंबा येतो ना तो आहे आप कारण की आपल्या अमरावतीमध्ये मी आम्ही दहा बारा ठिकाणी सध्या हापूस आंबेच पोहोचवले आहेत हां आणि तो बावीसशे हो हो हो हो देवगडचा आहे आणि तो पंधराशे रुपये किलो आहे हो पंधराशे रुपये किलो आहे हो पेटी पण आहे ना पेटी पण मिळून जाईल तुम्हाला तुम्हाला जितके पाहिजे पेटीचं आहे तीन पात पाच हजाराच्या आसपास आहे मला वाटते हो त्याच्यामुळे तुम्हाला मिळेल पंचवीस तीस आंबे भेटून जातील पण चांगल्या कॉलेटीचे भेटतील हो हो हो कारण की सध्या महाग झाले ना हे कसं पाऊस वगैरे पडला की नाही मॅडम तर मग त्यामुळे काय झालं सध्या खूपच नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं वगैरे तर आमचा आम्हाला ना मालच येत नाही आहे म्हणून आणि भरपूर आंबे असे सडून राहिले आहे त्याच्यामुळे नाही तुम्ही काम करा ना मी तुमच्या घरी संध्याकाळी येईल व्हिजिट द्यायला मी माझा पूर्ण कॅटलॉग घेऊन येणार मग तुम्हाला जे आवडेल तुम्ही ऑर्डर करून द्याल मी तुम्हाला घरपोच देऊन देईल हो हो कॅटलॉग हो अॅपल वगैरे पण आहे तसं फ्रूट मार्ट आहे ना म्हणून मग आम्ही कॅटलॉग ठेवतो तुम्ही कॅटलॉग घेऊन मी तुमच्या घरी येते आज संध्याकाळी हो हो सगळे रेट दिले आहेत मला आता तर इतके सगळे रेट आठवत नाही आहे सध्या मी इथे बुक घेऊन येईल ना तुमच्या घरी ठीक ठीक हो ठीक आहे मग तुमचा डिलिवर् तुमचा अॅड्रेस सांगून द्या मला मी येते संध्याकाळी बरं अच्छा ठीक आहे बरं बरं ठीक आहे मॅळम ठीक आहे ठेवते मग हो हो ठीक आहे हो थॅंक्यू